नमस्कार मी सुशांत सातपुते मला आपणास एक विनंती करायची आहे की माझ्या एन पी एस खात्यावरील नामनिर्देशित व्यक्ती बदललेली आहे असे माझ्या लक्षात येते आहे त्यासाठी मी आपणास विनंती करतो की बदललेले नाव पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही मला मदत करावी